विहिरीतून पाणी कसे काढायचे विहिरीतून पाणीमध्ये त्याच्यात मोटर लावायची त्याच्यात ते टाकायचं पाईप ती पाईप मग पाणी शोसून घेते आणि मग सगळं पाणी बाहेर येते बस आणि ते पाणी मग सगळ्या शेताला हे होते विहिरीत पाणी पाणी अडकते काहून विहिरीतून पाणी विहिरीत पाणी दवड काही असल्यावर अडकते म्हणजे निघत नाही आणि त्याच्यात मग मोटर असे मोटरचा पाईप खाली टाकायचा मग त्याचं पाणी शोषून घेते मग पाणी सगळं बाहेर येते आणि विहिरीचं पाणी सगळ्या शेतकरीला ते नुकसान पाहिजेत ना नसं नुकसान होते सगळं वेळ विहिरीचं पाण्यामध्ये खूप काही असते साप ते खूप असतात विहिरीच्या पाण्यामध्ये आणि खूप भीती पण असते ना बस आणि विहिरीमध्ये पा वि जास्ततं विहिरी विहिरीतलं पाणी अडकून राहते कारण की ते त्याच्यात त कारण की ते अडकून बसते कारण ते दगड्या ते असतात ना म्हणून विहिरीमध्ये मोटर इलेक्ट्रिक मोटर ती टाकता नाही येत ना म्हणून ते बाहेरच ठेवायचे त्याच्यात पाईप टाकून त्याला काढायचे मग त्याचं पाणी सगळं शोषून घेते मग बाहेर सगळ्या शेताला येते मग सगळ्याचं शेत चांगलं होते आणि विहिरीतलं पाणी खपून खूप चांगलं असते सगळ्यासाठी बस एवढंच